नमस्ते विंग्ज हॉलिडेज ट्रॅव्हल ना हां मी मंजिरी जोशी बोलते आहे सर एक छोटंसं काम होतं नाही काय झालं आहे मी एक आठ दिवसापूर्वी मुंबईचं बुकिंग केलं होतं तिकीटं चार जणांची तर मला काही कारणानं ते रद्द करायला लागतं आहे हां मग त्याचं रिफंडेबल काय मला पैसे वगैरे मिळू शकतील का कारण काय झालं आहे मुलांची परीक्षा अचानक जाहीर झाली आहे प्रॅक्टिकलची परीक्षा त्याची आहे त्यामुळं आम्हाला दोघांनाही त्याला सोडायला आणायला जावं लागणार आहे त्यामुळं मग आम्ही ट्रॅव्हलिंग करू शकत नाही आहे त्या काळात बर अच्छा काल मला वाटतं कोणीतरी ते विलास म्हणून कुणीतरी होते त्यांनी परत मी फोन केला होता काल पण मग बुकिंग मात्र मी चार दिवसापूर्वीचं केलं होतं मुंबईसाठीचं बरं बरं होय काय बरं बरं हां हां ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही काय सर मला मदत करू मदत करू शकाल का कारण काय व्हायला लागलं आहे एकतर तिकीटं म्हणजे आम्ही जाऊ शकणार नाही आहे आत्ता हो हो पण परीक्षेच्या काळात नाही शक्य होणार मी पुन्हा कधीतरी मग तुम्हाला कॉल करून हे करू शकेन बुकिंग करू शकेन परत मी हो हो हो मग कधी येऊ मी ऑफिसला म्हणजे पैसे काय त्याचे परत मिळतील किंवा किती मिळतील काय माहिती आहे तुम्हाला जरा सांगू शकाल का मला हो थांबते की एक दोन मिनटं होल्ड करू शकते मी थांबू शकते एक दोन मिनटं बरं बरं बरं हो का म्हणजे काल बुकिंग केलेले ते बाहेर गेले आहेत का बरं बर बर बर बर काही हरकत नाही माझा तो नंबर देऊ का मी तुम्हाला मग तो अच्छा बरं बर बरं बर हां तो नंबर मला वाटतं आहे दोन चार तीन दोन चार पाच दोन चार दोन एक असा होता तिकिटाचा तो तुम्ही दिलेला माझ्याकडे नंबर हां तो रद्द करून मग बरं बर नाही मी नाही आले तरी मिस्टर किंवा कोणीतरी येऊ शकेल हो हो हो घेऊन जातो हो धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद धन्यवाद